पुस्तक वाचन संदर्भात जर बोलायचं झालं तर मी साधारणपणे दीड ते दोन तास सहज रोज वाचू शकते कारण वाचनाची आवड असल्यामुळे तेवढं मला दोन तास पुस्तक वाचायला जमतो अगदी सलगपणे अगदी काहीही खंड न घेता मी तेवढं ते वाचू शकते आणि वा स् लेखकांची जी पुस्तकं आहेत साधारणतः ललित लेख असतील ललित कथा असतील त्या वाचायचं मी ठरवलेलं आहे त्यामुळे असं पर हे नाही की हेच साप्ताहिक वाचावं किंवा हेच मासिक वाचावं असं नाही जी काही पुस्तकं उपलब्ध होतात दर्जेदार पुस्तकं की ज्यातून आपल्याला वास्तविकता जाणवते वगैरे अशा प्रकारची पुस्तकं मला वाचायला आवडतात आणि ते मी साधारणपणे सलग दोन तास वाचू शकते आणि असं काही नाही की त्याला किती वेळ लागतो एखादं जर पुस्तक घेतलं तर आवड असल्यामुळं ते मला पटकन काही वेळेला दोन तीन दिवसात सुद्धा वाचू शकते मग त्या आवडीनुसार ते पुस्तक वाचत जसं जाईल त्या पद्धतीनं आवड वाढत जाते आणि काय होतं की असं वाटतं की ते पुस्तक आपण लगेचच पूर्ण करावं मग उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं शंभर पानाचं जर पुस्तक असेल तर ते मी एका बैठकीत म्हणजे एका तासात पूर्ण करू शकते आणि वाटलंच तर ते पुन्हा एकदा अजून वाचू शकते एखादं पुस्तक आवडलं किंवा त्यातून काही घेण्यासारखं असेल तर ते पुस्तक मी वारंवार वाचू शकते उदाहरणार्थ श्यामची आई हे मी आत्तापर्यंत तीन वेळा वाचलेलं पुस्तक आहे मृत्युंजय दोन वेळा वाचलेलं आहे म्हणजे अशी काही पुस्तकं आहेत की ती वारंवार सुद्धा आपण वाचू शकतो आणि जास्त काही वेळ लागत नाही त्याला दोन तास जरी तुम्ही रोज वाचत राहिला तरी ते आपण पूर्ण करू शकतो आणि असं आहे की की हे मासिक वाचावं किंवा ते मासिक वाचावं असं काही नाही आहे जे तुम्हाला आवड आहे ते करत रहा